तसं म्हटलं तर अकोला आधी तर इतका प्रसिद्ध नव्हता पण जसं जसं आता डेव्हलपमेंट होत आली तसं तसं अकोल्यात खूप सारे नवीन जागा बनत आले आणि जर आपण ऐतिहासिक स्थळांबद्दल जर म्हटलं मी तर अकोल्यातच एक किल्ला आहे तर त्या किल्ल्याचं नाव तर मला म्हणजे पक्कं माहिती नाही पण तो किल्ला जुन्या शहरात आहे आणि म्हणजे त्या किल्ल्यात सहजासहज असं बघायसाठी इतकं काही नाही आहे पण तो शिवाजी महाराजांच्या काळातला आहे तो एक किल्ला ज्याला म्हणजे लोकं तसं पर्यटक लोकं ज्याना इच्छा असेल किल्ला कसं असतात वगैरे बघायसाठी तर ते तिथे जातात आणि तिथे वरती किल्ल्यावर शिवाजी महाराजांचं एक मूर्तीसुद्धा ठेवलेली आहे तसंच जर मी दुसरं ठिकाण म्हटलं तर मग गजानन महाराजचं जे शेगावचं मंदिर आहे म्हणजे अकोल्यातच थोड्या दुरीवर शेगाव येते तर तिथे गजानन महाराजचं एक मोठं मंदिर आहे तर तिथे खूप सारे म्हणजे माऊली जातात लोकं जातात तसंच जर म्हटलं तर मग तिकडे गजानन महाराज ज्यांच्या पालखीमध्ये ते समावेश घेतात आणि असं मानले जाते की तिथे जे गजानन महाराज ज्यांची समाधीसुद्धा बांधलेली आहे आणि तसंच हे मंदिर म्हणजे सगळ्या सुख सुविधा उपलब्ध असतात लोकं इथे येऊन जी वारकरी वगैरे आपण म्हणू शकतो ते इथं येऊन मन मोकळेपणाने त्यांचं मन हलकं करतात आणि शेगावच्याचजवळ आनंद सागर नावाची एक जागा आहे तिथे ती जागा म्हणजे सर्वांसाठीच फिरायला आहे म्हणजे लोकं आपला वेळ घालवण्यासाठी तिथे जातात कारण की तिकडचे नजारे खूप सुंदर आहे तिकडे लहान लेकरांसाठी ते मोठ्या माणसांसाठी खूप सारे वेगवेगळे झुलेसुद्धा आहेत जिथे लोकं खेळतात म्हणजे खेळू शकतात आणि तसंच मग जर मी पुढचं ठिकाण म्हटलं तर आपलं राजराजेश्वर एक ऐतिहासिक मंदिर आहे त्याची आता कहाणी तर मला इतकं माहिती नाही पण तेही महादेवाचं एक खूप प्रचंड प्रसिद्ध मंदिर आहे जिकडे दुरून दुरून लोकं फक्त राजराजेश्वराच्या दर्शनासाठी येतात